तसं म्हटलं तर सहजासहजी दुपारच्या जेवणासाठी आम्ही साध्या भाज्यास करतो म्हणजे तसं म्हटलं तर वरणभात भाजीपोळी किंवा कधी भेंडीची भाजी किंवा पालेभाज्या असतातस डाळ पालक डाळ किंवा मग फणसाची भाजी अशा प्रकारचे जे व्हेज असतात तर सहजासहजी म्हटलं तर आणि रात्रीच्या भाजींबद्दल म्हटलं तर मग जर सकाळची भाजी जास्त बनवलेली असेल तर मग तीस बनवतो नाही तर मग तीच खातो नाही तर मग कधी कधी असं होते की कंटाळा येतो बनवायचा किंवा भूक लागलेली असेल तर मग खिचडी टाकतो कारण की खिचडी एकतर पौष्टिकसुद्धा असते आणि लवकर बनवली सुद्धा जाते अन् सगळ्यांनाच घरात आवडते आणि जर रविवारबद्दल म्हटलं तर मग रविवारी तर असतेच आपलं स्पेश्शल चिक्कन मट्टन तर याबद्दल तर काही म्हणजे विषयस नाही सकाळी भाजी एकदा मोठ्ठी बनवली की मग ती संध्याकाळ रात्रीपर्यंत पुरते तर अशास प्रकारे मग आम्ही जेवण बनवतो म्हणजे जास्त काही वेगवेगळं नाही बनवत कधी कधी नॉर्मली एक तर डाळभाजी असते किंवा मग सोयाबीन वडे किंवा वरण भात भाजी पोळी कारण की माझे आईवडील म्हणतात की त्यांनीच आपली एकतर पौष्टिकसुद्धा असते आणि वरण भात भाजी पोळीनी भूकसुद्धा जाते त्यासोबत वांग्याची शाख जर आपण म्हटलं तर मग हे लग्नातही हेच जेवण वाढले जाते पण असं म्हणजे डाळ वगैरे वा असतात ते सहजासहजी कोणी खात नाही पण एकदा आहार आहारासाठी शरीरासाठी ते खूप पौष्टिक असतात म्हणून ते खाल्लं पाहिजे तन त्यामुळे मग आम्ही ते जास्तीत जास्त बनवतो